हा अमरावतीवरून बोलत आहे का ए बी सी कॅब सर्व्हिसेसमधून बोलत आहात तुम्ही हा मला चिखलदरा ट्रीप प्लॅन करायची होती तीन दिवसांसाठी मला त्याच्याबद्दल माहिती पाहिजे होती कॅबची किती रुपये लागतील आणि किती म्हणजे काय काय आहे तिथे फिरायला ते सांगू शकाल का आम्ही सात लोक आहे

आ हा कंडीशन चांगली आहे गाडीची

ठीक आहे ठीक आहे ठीक आहे आणि चार्जेस चार्जेस कशाप्रकारे घ्याल तुम्ही किती किलोमीटर पडते मग ते चिखलदऱ्याच्या नीयरबाय जवळपास जे काही असेल तीन एक दिवसांत झाला पाहिजे असा प्लॅन करायचा आहे

बरं तुम्ही एक काम करा तुमचा जो काही पॅकेज होत असेल तो तयार करून मला एकदा मेसेज करून द्या मग विचार करून तुम्हाला सांगते ठीक आहे मला एकदा पूर्ण माहिती पॅकेजसहित मला टेक्स्ट करून द्या ठीक आहे ओके हो हो हाच आहे चौधरी नीता चौधरी ठीक आहे ओके थँक्यू